हा गणेशभाऊ मी कुशल बजाज ऑटोजवळ उभे आहे पण अजून काही तुम्ही आलेले नाही त्याकरिता विचारणा करायला कॉल केलेला होता तर तुम्हाला अंदाजे किती वेळ लागेल हे सांगा आणि महत्त्वाचे तुम्हाला हे सांगायचे होते की सध्या तुम्ही इरवीन चौकातून येत असल्यामुडे इरवीन चौक ते राजा पेठ हा जो उड्डाणपूल आहे आपला तो रस्त्याचं काम म्हणजे तो काम सुरू असल्यामुळे तो बंद आहे त्यामुळे तुम्हाला तो रस्ता सोडून दुसऱ्या पर्यायी रस्त्यानं यावं लागेल माझ्या हिशेबाने तुम्हाला रेल्वे टेशन ते राजा पेठ जो रूट आहे तो सोईस्कर राहील आणि तो चालू आहे सगळी वाहतूकही त्या मार्गाने वळवली आहे तर तुम्ही त्या मार्गानेच मला पिकअप करायला याल मी कुशल बजाज राजा पेठ जवळच उभा आहे तरी अंदाजे तुम्हाला किती वेळ लागेल आणि किती वेळात तुम्ही पोहोचू शकाल याच मला एक्झाक्ट थोडीशी माहिती हवी होती ती माहिती मला द्या